सॅमसंग सॅमसंग मोबाईल हा मी यूज करते आणि या सॅमसंग मोबाईलचे जे फीचर्स आहेत ते मला खूप छान वाटते आणि सॅमसंग मोबाईलची जी बॅटरी बॅकअप आहे ते इव्हन चांगलं आहे सॅमसंग मोबाईलचा जो फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा आहे तोपण छान आहे क्लियर क्लियर क कंटिथ्य क्लियर कॉलिटी आहे देन त्यानंतर सॅमसंग मोबाईलचा जो टच स्क्रीन पॅड आहे तो एकदम स्मूतली स्क्रीन करता येतं आणि स्म त्यानंतर सॅमसंग जो आहे सॅमसंग जे ब सॅमसंग कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत ते इव्हन मी यूज केलेलं आहे तेपण चांगले आहे तसेच चार्जिंग सॅमसंग मोबाईलचे जे चार्जिंग आहे बॅटरी बॅकअप आहे ते चांगले आहे ज्या सॅमसंग मोबाईलचे चार्जिंग खूप लवकरात लवकर उतरत नाहीे मिनिमम दोन दिवस तरी ऍटलीस जातं ते एकदा चार्ज केल्यावरती आणि भर आणि तसंच सॅमसंग मोबाईलच्या टेक सॅमसंग मोबाईलमध्ये आपण भरपूरसा डेटा स्टोर करून ठेवला तरी हँग मारत नाही आणि सॅमसंग कंपनीचे जे ॲप्स आहे सॅमसंग मोबाइलचे जे ॲप्स आहे ते खूप इझिली आपल्याला कळतात असे आहेत आणि तसं सॅमसंगचं एक मी खासियत बघीतली की स हँगपण मारत नाही आणि भरपूरसा जो डेटा आहे आप भरपूरसा जो स स्टोरेज डेटा आहे तो त्यामध्ये कव्हर अप राहू शकतं